तर काही लोक राजकीय तणाव निर्माण करण्याकरता धर्माचा वापर करतात आणि धर्माचा आता तर व्यवसाय झाला आहे असं मला निश्चितच वाटतं कारण कसं आहे की धर्म हा खूप वैयक्तिक विषय आहे पण हल्ली बऱ्याचशा लोकांना शैक्षणिक शिक्षण मिळतं पण धर्माबाबतीतलं शिक्षण मिळत नाही त्यामुळं आजूबाजूच्या गोष्टी आजूबाजूच्या लोकांचे विचार ऐकूनच धर्माबद्दलची भावना ही तरुण पिढी निर्माण करत असते नुसता पेहरावा घातला म्हणजे धर्म मांडला असं होत नाही तर प्रत्येकाने आपल्या धर्मामध्ये धर्मशास्त्रामध्ये काय सांगितलं आहे हे वाचलं पाहिजे नी ऐकलं पाहिजे आणि जगाच्या पाठीवर असा कुठलाच धर्म नाही की जो धर्म सांगतो की तुम्ही दुसऱ्याला त्रास द्या दुसऱ्याला मारा दुसऱ्याला दुसऱ्याच्या धर्माप्रमाणे वागू देऊ नका असं कुठल्याही धर्मात शिकवलेलं नाही प्रत्येक धर्म हेच सांगतो की तुम्ही स्वतःच्या आधी दुसऱ्याचा विचार करता करा स्वतःच्या आधी दुसऱ्याला खूश ठेवा स्वतःचा घास दुसऱ्याला खायला द्या पण आपण वागणूक करत असताना इकडच्या तिकडच्या गोष्टी ऐकून फक्त मी आणि माझा धर्म म्हणजे अशा प्रकारचे एक प्रकारचे कपडे घालणं आणि तशा प्रकारचे कपडे न घालणाऱ्यांना त्रास देणं हाच एक विचार करत आलेलो आहो पण धर्मामध्ये काय शिकवलेलं आहे तुमच्या धर्माचे शिकवण का आहे हे जोपर्यंत लोकांना कळत नाही तोपर्यंत त्यांना धर्माविषयी बोलण्याचा काहीच हक्क नाही तुम्हाला तुमच्या धर्माबद्दल काय माहिती आहे हे पहिला तुम्ही स्वतः जाणून घेतलं पाहिजे तरच आपण त्याबद्दल बोलू शकतो सो सध्या फक्त लोकांना धर्माचं अज्ञान आहे ज्ञान नाही आणि जेव्हा लोकांना धर्माचं ज्ञान होईल तेव्हा खरी बंधुता या समाजामध्ये नांदू शकते नाही तर हे धर्माबाबतीत अशाच प्रकारे एकमेकांना मारहाण केली जाईल आणि धर्माचा व्यापार केला जाईल